माझ्या गावामध्ये खूप सारे घरं आहे त्यातील माणसे खूप उत्तमाचे आहे आणि येथील परिसरही खूप स्वच्छ आहे गावामध्ये खूप सारे माणसं असल्याचा फायदा हा आहे की हे लोक चांगल्या वेळेला कामं येत नाही पण एखाद्याचे दुःख असलं तर सर्वजण सोबत धावून येतात सर्वजण मदत करतात सर्वजण उत्तम विचाराचे आहेत जिथे गरज पडेल तिथे लगेच हजर राहतात सुखात नसेल तरी दुःखात नेहमी हजर राहतात आमचं गाव खूप छोटं आहे पण खूप सुंदर आहे आणि विशेषतः इथली लोक खूप सुं स्वच्छ राहतात यांना स्वच्छता खूप आवडते याच्यामुळे आम्हाला स्वच्छता पुरस्कारही भेटला आहे स्वच्छता पुरस्कार देताना सर्व गावाच्या मंडळीचा आभार मानले गेले होते सरपंचाकडून सरपंच हा एक पदाचा नसून तो पूर्ण गावाचा असतो असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्याला खूप मानतो आणि तो मागील पंचवीस वर्षापासून ह्याच गावाचा सरपंच आहे सरपंचपद स्वीकारताना त्यांनी प्रतिता तशी घेतली होती की आम्ही या गावाचा उद्धार करणार या गावाचा विकास करणार विकास करताना सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे त्याचे एक लक्ष्य आहे तो एका समाजाला उच्च आणि एका समाजाला नीच असा भेदभाव करत नाही म्हणून आमचं गाव खूप सु सुंदर आणि सुरक्षित आणि सुशिक्षित झालं आहे